हॅलो हां पूजा बोल काय झालं हां बोल काय झालं

काय झालं कस्टमरचं कोणत्या टेबलला प्रॉब्लम झालं काय झालं काय काही प्रॉब्लम आहे का हां अच्छा तर एक काम कर पूजा की त्यांना जे काही बोलायचं आहे ते बोलू दे आपण तिकडे लक्ष नाही द्यायचं आपण काय करायचं बघा आपली डूटी आहे का नाही आपली डूटी आहे ते आपल्याला करायलाच पाहिजे आपल्याला कस्टमर आहे तो कस्टमर आपला देव आहे जर कस्टमर आपल्या दुकानात जर आले नाही तर आपलं हॉटेल चालेल कसं बरोबर आहे ना हां तर काय कर जरासं त्यांच्याशी पण आपण पण जरासं त्यांचा जे काय आहे राग आहे ना ते राग राहू दे बाजूला आपण प्रेमाने बोलायचं हां हो बरोबर आहे पूजा पण आता कसं आहे बघ प्र बाहेर आपण कामाला गेल्यानंतर परिस्थिती सगळी वेगवेगळी असते कोण कसं बोलणार काय बोलणार आपल्याला पण त्यांचा स्वभाव आता ओळखून घ्यायला पाहिजे सगळे सारखे भेटणार थोडी आहेत आपल्याला अच्छा ठीक आहे ठीक आहे चालेल मग एक काम करते पूजा मी त्या टेबलवर दुसरं कोणाला तरी ठेवते तुला त्या टेबलवर पाठवत नाही आहे त्या टेबलवर मी दुसरं कोणीतरी आपलं जेंटस वगैरे असेल मुलगा वगैरे असेल ना तर त्या मुलाला मी घेते तरी तुझी डूटी मी बदलते दुसऱ्या दुस दुसऱ्या स्टापला तिथे पाठवते आणि तुला दुसरीकडे ठेवते चालेल ना मग काय करू तुला तुला एक एक मिनीट एक मिनीट पूजा तुला का नोकरी पाहिजे ना तुला काम करायचं आहे ना तुझ्या बोलण्यावरून असं वाटत नाही आहे की तुला काम पाहिजे म्हणून कसं आहे बघ आता जर आपल्याला काम करायचं आहे बोलल्यानंतर समोरचा माणूस जे बोलतो ते आपल्याला सहन पण करायला पाहिजे मग आता काय करू सांग मी तुझं तुझं काय म्हणणं आहे ठीक आहे चालेल